विहीर जर खोल असेल त्याच्यातून पाणी कसे काढायचे हा प्रश्नच आहे तर त्याच्यासाठी आधी आपल्याला एक इलेक्ट्रिक मोटार बसवावी लागेल आणि आपल्याला किती पाणी लागतं दररोजचं ती मोटार किती वेळ चालू शकेल त्या मोटारची कॅपॅसिटी किती असेल त्याचा कॅपॅसिटर कित कसा बसवावा लागेल आणि लाईटच्या हिशोबाने त्या इलेक्ट्रिक मोटारचा लाईटवरती पण लोड नाही पडायला पाहिजे आणि आपल्या गरज पण आपली भागली पाहिजे आपल्या बागेसाठी किंवा आपल्याला शेतीसाठी जर पाणी द्यायचं असेल तर ते किती वेळ द्यायला लागतं आणि मोटार त्यातून किती पाण्याचा उपसा करू शकेल याचा विचार करून आपल्या विहिरीतील पाण्याचा अंदाज घेऊन आपल्याला त्याच्यावरती इलेक्ट्रिक मोटार बसवता येऊ शकते